नमस्कार हो का काय काय मागत आहे सुटी आता कसे परीक्षेचे दिवस आहेत हे आता सध्या सुटीचं तर काही हे नव्हतं हो काय कसं काय परीक्षेचे दिवस आहे आता सध्या त्यामुळे सुटीचं कसं नाही ना वाटत मला जर वाटतच असंन तसा कव्हर आहे तो तर पाहू मग सुटीचं किती दिवस पाहिजे सुटी

बरं मग पाहू मग सुटीचं कसं कसं आहे आता मला पण पेपरचं पाहावं लागंन पहिले त्याला विचारतो मी तसं जर हां हां हो ना दवाखान्यात ठेवतो काय बरोबर आहे तुमचं तसं ठीक आहे मी बघतो मग हा अभ्य अभ्यासात का अभ्यासात चांगला आहे ना तसा तो हो अभ्यासात चांगला आहे तसा होओ येते त्याला सगळं फक्त त्याला कसं शाळेत लवकर पाठवत जा थोडंसं जसं बरं वाटलं की लवकर पाठवू या हा हा ठीक आहे ना मी दोन दिवसाची सुटी देते त्याला तुम्ही नंतर कसं त्याचं थोडंसं कव्हर झालं का लवकर शाळेत पाठवा त्याला परीक्षा आहे पंधरापासून चालू होणार आहे पेपर त्याचे

बरं बरं ठीक आहे ना